राज्याच्या प्रशासगीय कर्मचारांच्या पागारापोटी दे देण्यात देणारा रकमेचा राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर भार पडतोय परिणामी विकास कामांकरिता पुरेसा निधी उपलब्ध होत नाहीये जो काही महसूल आहे त्याच्यातील मोठा भाग कर्मचऱ्यांच्या वेतनावरच खर्च होतोय आणि त्याला नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकार नेमणूका नियमित नेमणुका करण्याचं टाळतंय मात्र कामं तर झाली पाहिजे म्हणून जी पदरिकामी आहेत त्या पदांवर काम करण्याकरिता कंत्राटी पद्धतीनी कर्मचारी नेमली जातायेत एका बाजूला हा प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारा खर्चात कपात करण्याचा प्रकार दिसत असला तरी त्याचा दुष्परिणाम असा आहे की हे जे कंत्राटी पद्धतीचे कर्मचारी आहेत हे कोणाला जबाबदार असल्यासारखे वागत नाहीत त्यांना आपण कंत्राटी पद्धतीवर काम करतोय म्हणजे आपण पर्मनंट नाही हे त्यांच्या डोक्यातच असत कायम नाहीत म्हणजे मग ती कुठली जबाबदारी घेणार नाहीत किंवा त्याची स्वतःची तुलना ती नियमित क कर्मचाऱ्याशी करतो की तो एवढा पगार घेतो म आणि मला त्या मानाने कमी पगार आहे तर मग मी त्याच्या एवढं का काम करायचं म्हणजे काम टाळण्याकडे त्याची प्रवृत्ती आहे दुसरा दुष्परिणाम असा आहे की कंत्राटी पद्धतीची लोकं त्यांना मिळ मिळणारा पगार कमी समजून कामाकरिता लोकांकडून पैसे घेणे घेऊन भ्रष्टाचार करतात किंवा दिरंगाई करतात आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला आहे की लोकांची कामं रखडतायेत लोकांना वारंवार प्रशासगीय कामासाठी फेऱ्या मारावं लागतायत त्यामुळे जर ही एक सुधारणा मानली गेली की खर्च कपात करून एक प्रशासकीय कामांमध्ये सुधारणा केली आहे असं जर सरकारला वाटत असेल तर मात्र ते चुकीचं आहे हेच प्र तुमच्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सेक्टर मध्ये दिसून येते विशेषता शहरी वाहतूक ही जवळजवळ संपूर्ण खाज खाजगीकरण केलेलं आहे एस टी नी जिथे जिथे त्यांची शहरी वाहतूक होती ती बंद केली परवडत नाही म्हणून आणि एश्टी महा मंडळाने त्यामुळे लोकांना आता या ठेकेदाऱ्यानीचालवलेल्या गाड्यांच्या सेवेवर अवलंबून राहावं लागते जी सेवा की लोकांना वेळेवर मिळत नाही वेळेवर बस नाही मिळणं भरपूर ज्या तुटपुंज्या बस असेल त्या मोठ्यापणा प्रमाणावर गर्दी असल्यामुळे त्या गर्दीच्या रेट रेट्यातून प्रवास करावा लागतो ज्या ज्या रूट्सला कमाई कमी आहे त्या रूट्सवर कंत्राटदार बसेस ऑपरेट करत नाही किंवा केल्या तर अगदी कमी करतो त्यामुळे तिथे प्रवेशांचं प्रतिक्षकाल एक तासापेक्षा एक तासापर्यंत जातो आणि खरं तर ही सार्वजनिक प्रवासी वाहतूक अतिशय महत्वाची आहे लोकं आपल्या उपजीविकेसाठी काम करतात आणि की ह्या कामावर जाताना त्यांना ह्या साधनाचा उपयोग होत असतो परंतु ही ही साधारण तुटुपुंजी आहेत किंवा अशा कंत्राटी पद्धतीने चालवल्या गेल्यामुळे पुएशी नसल्याने लोकांना त्यांचं श्रम आणि वेळ खूप वाया घालावावा लागतो त्याचा परिणाम त्यांचे उत्पाद उत्पादकतेवर होतोय प्रॉडक्टिव्हिटी वर होतोय आणि म्हणून ही जी कंत्राटी पद्धतीनी खर्च कमी करण्याच्या दृष्टीनी शहरी वाहतूक जी कंत्राटी झाली इव्हन दूरपल्ल्याच्या गाड्यादेखील बऱ्याचशा खाजगी ठेकेदरांना ते रूट देण्यात आलेले आहेत काही ठिकाणी त्यांची सेवा चांगली मिळतेही परंतु अशा अशी उदाहरणं खूप कमी आहेत आर्थिक बाबतीत त्यो गो महाराष्ट्र गोरमेंटनी जी दारिद्र रेषेखालील स्त्रिया आहेत लाडकी बहीण योजने अंतर्गत त्यांना त्यांच्या खात्यात महिन्याला दीड हजार रुपये देण्याचं घोषित केलं अन् त्याप्रमाणे ती रक्कम त्यांच्या मय खात्यात जमा होते पण अशी हे जी वाटप होतंय हे फुकट वाटप जे होतंय त्याचा तिजोरीवर भार तर येतोचय आणि सरकार हा विकास कामांच्या निधीतून ह्या पैसा दिला जातोय सरकारकडून त्याशिवाय जेव्हा हे मोफत दिलं जातं त्यावेळी लोकांचा काम करण्याचा कल कमी होत होत त्यानं हे फुकट मिळण्याची मिळण्याची वृत्तीमध्ये वाढ होते यात देखील भ्रष्टाचार आहे ज्यांची खरोखर चांगली आर्थिक स्थिती आहे त्याच्यातले पण बऱ्याच लोकांनी इथे नावनोंदणी करून त्याचा गैरफायदा घेताय आहेत गोरमेंटच्या स्कीमचा अशी अनेक उदाहरणं आहेत शिवाय गोर्मेंट धान्य वाटप करते मोफत धान्य वाटप तांदूळ आणि डाळींचं अशा दारिद्र्य रेषेखालील लोकांना त्यांचा हेतूक जरी चांगला असेल की लोकं कोणी उपाशी राहू नये आणि त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून परंतु त्याचा दुष्परिणाम असा आहे हे मोफत मिळत असल्यामुळे लोकं काम करा करायला टाळतात आणि कृषी क्षेत्रामध्ये विशेषत शेतकऱ्यांना मजूर मिळणं दुरापास्त होऊन गेलेलं आहे कारण बऱ्याचशा गोष्टी ह्या मोफत किंवा सवलतीनी मिळत आहे गॅस गॅस सिलेंडर म्हणा किंवा धान्य आणि आताही आर्थिक मदत त्यामुळे लोक शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीये औदयोगिक क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्रात देखील काम करणारे हात मिळत नाहीयेत आणि जे काही मिळतायत मग त्यांना जास्त पगार ही पगारावर किंवा जास्त वेतनावर ठेवावं लागते परिणामी उत्पादन खर्चात आनावश्यक वाढ होतेय त्या उत्पादन खर्चत वाढ झाल्यावर त्याचा फार जी उत्पादन आहे त्याची किंमत वाढण्यामध्ये होतोय आणि मग तो भार ग्राहकावर पडतोय त्यामुळे ही सुधारणा किंवा लोकांकरिता असलेली मदत असं मानता येणार नाही तर सरकारने त्याऐवजी पुरेशा प्रमाणात नोकऱ्या किंवा काम उप उपलब्ध करून दिले तर त्यामुळे उत्पादकता वाढेल लोकं काम मिळाल्यानंतर

श्रम करून श्रम करून कमाई करण्याच्या वृत्तीमध्ये वाढ होईल चांगले नागरिक घडतील